हेलो सह्याद्री बेकरी का हां बुंदीचे लाडू पाहिजे होते हां कसे आहेत कसे किलो हां एक दहा किलो पाहिजे होते कसा आहे दर साठ रुपयानं का हां दहा किलो घेणार आहे थोडं कमी करा ना हां आहे क्वालिटी चांगली आहे तुमची बरं बरं नाही का बरं ठीक आहे हेलो मनवा बेकरी का हां तुमच्याकडं बुंदीचे लाडू मिळतात का हो का कसे किलो आहे हां दहा किलो पाहिजे होते हां सत्तरनं साठनं द्या ना हां हां चांगले क्वालिटी आहे ना हा नाही का बरं ठीक आहे हेलो राजर्षी बेकरी का हां तुमच्याकडं बुंदीचे लाडू मिळतात हां दहा किलोची ऑर्डर द्यायची होती कसे किलो आहेत हा क्वालिटी चांगली आहे ना हां हां हां हां हो साठ रुपयाने पाहिजे होते दहा किलो घ्यायचे हां तुम्ही पॅकिंग वगैरे करून देणार का व्यवस्थित हां हां चालेल चालेल हां हां हां हां दोन दिवसांनी हां दोन दिवसांनी पाहिजे आहेत ठीक आहे ओके